हां भाऊ मी काय म्हणत होतो आपण जर फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुझं काय मत आहे त्यावरती ओके मग ओके फ्लॅट हा ऑप्शन आहे आपल्याला आणि जर आपण जर जमिनीमध्ये जर पैसा गुंतवला तर परत आपल्याला तिथे स्वतः लक्ष द्यावं लागेल स्वतः त्याच्यामध्ये एक काम केलं तरच त्याच्यामधून आपल्याला जे उत्पन्न पाहिजे ते आपण काढू शकू तर जर जमिनीमध्ये गुंतवणंसुद्धा एक ऑप्शन आहे पण जेव्हा आपण स्वतः तिथं ॲवेलेबल असू तेव्हा आपण तिथे लक्ष देऊ शकू तर तुझा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटबद्दल काय मत आहे आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये ज्याचे खूप जास्त रिटर्न्स मिळतात यामध्ये आपण पैसे गुंतवू शकतो का ओके आ ओके आणि सिस् एस आय पी जे सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन आहे तर ते आपण करू शकतो का जर आपण एक मोठी रक्कम जर दर महिन्याला डिपॉजिट त्यामध्ये केली तर आणि तीस वर्षांनंतर आपण त्याचा विचार केला तर आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा परतावा मिळू शकतो तुझं काय मत आहे यावरती जर आपण दहा हजार रुपये महिना केला तर त्याचे जे रिटर्न्स आहेत तीस वर्षानंतर ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळू शकतात ठीक आहे मग आपण दोघजणं यावरती फायनल करूया आणि ठरवूया ओके बाय